हो मी अशी काही पुस्तकं वाचली आहेत ज्याच्यामुळे मला रात्रभर झोपहीसुद्धा आली नाही आहे म्हणजे खूप जागरण झालेलं आहे त्या पुस्तकांमुळे आणि जागरण म्हणजे वाचता वाचता कधी सकाळ होऊन जाते ते पुस्तक एवढे इंटरेस्टिंग काही पुस्तकं आहेत त्याच्यामुळे मला रात्रभर मी ते कंटिन्यू केलेलं आहे तर आपण ते पुस्तक साधारणतः प्रत्येकजण वाचतं आहे त्यातून मला एक जर पुस्तक आव आवडलेलं छावा हे पुस्तक शिवाजी सावंतांचं तर त्या पुस्तकात पूर्ण संभाजी महाराजांचं आयुष्याचं आयुष्यावर पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे ते आणि ते पुस्तक वाचल्यानंतर जो आपल्याला अंगावर पूर्ण आपल्या काटा येतो पूर्ण तो की एवढं कसा गोष्टी त्या पुस्तकातून लिहिलेल्या आहेत आणि घडलेल्या आहेत आणि त्याच पुस्तकावर आधारीत एक चित्रपटहीसुद्धा आपला छावा चित्रपटसुद्धा आपण बघितलं आहे आणि ते विकी कौशल एक हिरो आहे त्यांनी ते हा त्याच्यावर ते स्वतः त्यांनी रोल केलं आहे त्यांचा आणि तो चित्रपटही बघण्यासाठी मी गेलो होतो आणि मला खूप भरून आलं ते चित्रपट बघून एक जबरदस्त असं व्यक्तिमत्त्व आपल्या आज आजूबाजूला होतं आणि ते आपल्यातून आता सध्या गेलेलं आहे आणि त्यांचं खूप महत्त्व आपल्याला सगळ्यांना आहे आणि ते पटवून दिलेलं आहे